हॅलो दीपक कुठे आहे रे अरे मला झमाटो झमाटोची एक ऑर्डर द्यायची होती बघ ते नवीन रेस्टॉरंट कुठे पडलं रे हां चिंचोले चौक का तिथं काय काय भेटतं ओजे ऑडर वगैरे हां गुलाब जामून हं हं हं जिलेबी वगैरे युव् टू आहे ना ऑडर वगैरे वै द्यायची असली तर काय प्रोसिजर राहील त्याला

बरं बरं बरं ठीक आहे हां हां गुलाब जामून वगैरे बोलवायचे होते मला स्विगी झमॅटो वगैरे ऑनलाईन करायचे असले की ऑफलाईनबी आहे का अच्छा आता सध्या कुठे कुठे पडलं ते ऑनला ई रेस्टॉरंट वगैरे

बरं बरं ठीक आहे ठीक आहे अजून कोण्या ठिकाणी बरं बरं बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे करतो मी कॉल हो